माझं शेत हे तसं गावापासून जवळ आहे जे त्याला रान वगैरे जवळ नाही आहे रानाच्या भागामध्ये अनेक प्राणी असतात की जे शेतीचं आणि पिकांचं नुकसान करतात विशेषत वाक वांदरं माकडं त्याच्यानंतर क काही कोल्हे वगैरे असे जे प्राणी आहेत ते नुकसान करतात काही काही महाराष्ट्राच्या भागामध्ये हत्तीसुद्धा हत्तींचा उपद्रव होत असतो पण माझं शेत हे तसं गावाच्या जवळपास असल्यामुळे फारतर एक गायी बैल म्हैस ह्या प्राण्यांचा त्रास होत असतो पण ते प्राणी शेतात गेले की ते पिकांचं नुकसान करतात ते खातात तोडून टाकतात तुडवलं जातं आणि मग त्याचं नुकसान होतं त्यामुळे आम्हाला शेतीचं रक्षण करताना त्या शेतीला तात्पुरतं का होईना पण कंपाऊंड करणं हे गरजेचं असतं आणि ते करतो आम्ही त्यामुळे काय होतं त्यात जाण्याचा त्यांचा मार्ग रोखला जातो आणि शक्यतो आम्ही तिथे हजर राहून प्राणी असे येणार नाहीत गायी गुरं ह्याची काळजी घेतो त्याचबरोबर काही पक्षी असतात ते पक्षी पिकांचं नुकसान करतात म्हणजे पिकं खात असतात तर अशा वेळेला तिथे एक बाहुलं तयार केलं जातं आणि त्याला शर्ट पॅंट वगेरे असं घालून ते बाहुलं शेतामध्ये उभं केलं जातं त्याच्यासाठी बुजगावणं हा शब्द वापरला जातो तर त्या बुजगावण्यामुळेसुद्धा काही पक्षी जे नुकसान करतात ते थोडे शेतीपासून लांब राहतात अशा प्रकारे आम्ही आमच्या पिकांचं रक्षण करत असतो